आमच्या भागात विविध धर्म पाळले जाते त्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन इत्यादी प्रकारचे धर्म पाळले जातात यामध्ये सर्व धर्माचे उत्सव हे विविध पद्धतीने साजरे केलेले जात केलेले जा केले जातात यामध्ये दिवाळी दसरा ह्या प्रकारचे हिंदू सण तसेच बुद्धपौर्णिमा डॉक्टर आंबेटकर जयंती या ध याप्रकारचे बुद्ध धर्माचे सण ईद ईद ए मिलाद याप्रकारचे मुस्लिम धर्माचे सण इत्यादी सण मोठया जल्लोषात साजरे केले जातात त्यामध्ये विविध प्रकारच्या मिरवणूक विविध प्रकारच्या ठिकाणचे प्रतिमांचे पूजन पुतळ्यांचे पूजन अशा विविध प्रकारे धर्म साजरे उत्सव साजरे केले जातात आणि त्यामध्ये सर्व धर्माचे लोक उस्फूर्तपणे प्रतिसाद देतात अशाप्रकारे आमच्या प्रका आमच्या इथे विविध धर्माचे सण उत्सव साजरे केले जातात